माझं आवडतं प वर्तमानपत्र देशोन्नती आहे देशोन्नती हे प्रमाणपत्र वर्तमानपत्र अतिशय चांगले आहे यामध्ये अतिशय चांगल्या बातम्या येतात म्हणजे सर्व प्रकारच्या व सर्व वयो वयोगटाततील व्यक्तींना वाचण्यात यावे अशा प्रकारच्या बातम्या या वर्तमानपत्रात येतात दुसरे दुसरे लोकमत नावाचे वृत्त वृत्तपत्र मी वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते मला फारसे आवडले नाही किंवा आमच्याकडे त्याच्या त्या वृत्तपत्राचा खप जास्त नाही लोकमत वूत्तपत्तामध्ये वृ वृत्तपत्रामध्ये ॲड्वर्टाइजमेण्ट हा भाग खूप मोठ्या प्रमाणात आढळतो व महत्वाच्या ज्या न्यूज किंवा बातम्या आहे त्या गाळल्या जातात देशोन्नतीमध्ये न्यू ॲड्वर्टाइजमेण्टचा खूप कमी प्रमाणात वापर केला जातो त्यामुळं व वाचकांना वाचण्यासाठी त्या वृत्तपत्राचा चांगला फायदा होतो व खूप साऱ्या बातम्या वाचायला मिळतात व माहिती होते